महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक ठेव्याचे आणि समकालीन कलेचे प्रदर्शन करणारी प्रमुख प्रदर्शने आणि महोत्सव असे बरेच आहेत त्यातले काही महत्त्वाचे म्हणजे कालाघोडा काला मोह कला महोत्सव मुंबईत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित होणारा महोत्सव कला संगीत नाटक साहित्य नृत्य आणि खाद्यपदार्थांच्या विविध प्रकारांचा सोमावेश करतो येथे देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करतात त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हासुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय प्रसिद्ध असा सोहळा आपल्या महाराष्ट्र राज्यात केला जातो महाराष्ट्र राज्यात नाही खरं तर आपल्या राज्यातच केला जातो कारण गोवा हे महाराष्ट्राचा पार्ट नाही आहे तर गोव्यात दरवर्षी नोहेंबर महिन्यात आयोजित होणारा हा महोत्सव भारतीय आणि अंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन करतो यात भारतीय चित्रपटसृष्टीतील नवीन प्रवाह आणि समकालीन कलेला महत्त्व दिले जाते एलिफंटा फस्ट फेस्टिवल हा मुंबईच्या एलिफंटा बेटावर आयोजित होणारा महोत्सव शास्त्रीय संगीत आणि नृत्याचं प्रदर्शन करतो येथे विविध कलाकार आपली कला सादर करतात आणि भारतीय संस्कृतिक ठेवा जपला जातो पुणे फेस्टिवल पुण्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान आयोजित होणारा हा महोत्सव संगीत नृत्य नाटक आणि क्रीडा या विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन करतो येथे भारतीय संस्कृतीचे विविध पैलू सादर केले जातात त्यानंतरचा आप दुसरा महत्त्वाचा समारंभ किंवा एक कलेचं प्रदर्शन करणारा प्र प्र प्रमुख उत्सव म्हणजे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात आयोजित होणारा हा महोत्सव शास्त्रीय संगीताचे प्रमुख केंद्र आहे भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि वादक येथे आपली कला सादर करतात आणि पुणं यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे मुंबईच्या धारावी भागात असलेलं धारावी आर्ट रूम हे एक आर्ट स्पेसचं विविध प्रदर्शनं कार्यशाळा आणि कार्यक्रमांचं आयोजन करणारं ठ ठ ठिकाण आहे येथे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करतात जेजुरीचा खंडोबा महोत्सव हा पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे खंडोबा देवतेच्या यात्रेचा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो यात विविध धार्मिक आणि संस्कृतिक कार्यक्रम होतात दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये आयोजित होणारा नाशिकचा कुंभमेळा हा महोत्सव अतिशय धार्मिक आणि संस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे येथे लाखो भाविक आणि पर्यटक सहभागी होतात हे महोत्सव आणि प्रदर्शन हे राज्याच्या सांस्कृतिक ठेव्याचे आणि समकालीन कलेचे सुंदर प्रदर्शन करतात त्यामुळे भारतीय संस्कृती आणि कलेचे वैविध लोकांच्या समोर येते